आम्ही लहानपणी अनेक खेळ खेळायचो लहानपणी आम्ही गोट्या गोट्या म्हणजे त्या रिंगणामध्ये ठेवून त्याला हिंदीमध्ये कच्चाही असं म्हणतात तसं झालं तर आम्ही दोरी उडी खेळायचो पकडापकडी खेळायचो पकडा खेळडी खेळणं म्हणजे की एका कोणावर राज्य आला तर बाकीचे सगळे लपायचे क्रिकेट क्रिकेट बॅट बॉल बॅट बॉल म्हणजे आम्ही सहाजणांच्या टीम असायची त्याच्यात आम्ही बारीबारीनं बॅट बॉल खेळायचो बॅट बॉल खेळत असायचो आणि लपाछुपी झाली एखादा माणूस चा वर राज घ्यायचा बाकीचे तीन चारजणं लपतील आणि आम्ही तसं आम्ही अजून माचिसचे पत्ते असायचे त्यांचेही आम्ही कॅट बनवून खेळायचो असे भरपूर खेळ आपण याप्रकारे लहानपणी मनोरंजामध्ये भरपूर केले आहेत आणि त्याचे नियमही भरपूर असायचे जो जसा खेळ त्याचे तसे नियम असायचं तसं अंगुठाधर असायचं एखादा खाली वाकला त्याच्या अंगावरून उडी मारायचे हे भरपूर खेळ आहे